मी डेटॉल साबण वापरते व डेटॉल साबण खूप चांगली आहे त्या डेटॉल साबणामुळे अंगाल् अंगात अंगावरील जर्मस् सुद्धा मरतात तसेच अंगाला असलेल्या जखमा खाज खरूज सगळं ख स खतम होतं व डेटॉल साबणाने आपल्या अंगावरील जर्मस् तसेच आपल्या अंगावरील धूळ सुद्धा ना नाहीशी होते आणि डेटॉल साबणामुळे आपला रंगसुद्धा निखारतो त्याचप्रमाणं आपल्या च चेहऱ्यावर असलेले मूहासे आमुन् पिंपल्स आणि व व वां काळे डाग असलेले सुद्धा निघून जातात डेटॉल साबण खूप चांगली आहे उन्हाळ्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे डेटॉल साबण डेटॉल साबणामुळे आपल्या उन्हाळ्यात आपल्याला येणारा घाम वगैरे याचासुद्धा सुग् वास येत नाही व डेटॉल साबणाने आंगोल आंघोळ केल्यामुळे आपल्या अंगातील सुगंध येतो व डेटॉल साबणामुळेच आपल्याला आपला रंगसुद्धा गोरा होतो डेटॉल साबणामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिल मिळतात डेटॉल साबणाने आपल्याला आपल्या श शरीरातील व जो उग्र वास आहे तो सुद्धा कायमस्वरूपी निघून जातो आणि डेटॉल साबणामुळे आपल्या अंगातील जर्मस् सुद्धा निघून जातात डेटॉल साबणा मुद मध्ये जर्मस् मारण्याची खूप मोठी ताकद आहे व डेटॉल साबणामुळे मध्ये निम निम निंबाचे सत्त्व आहे व कडुलिंबाचेसुद्धा सत्त्व आहे अशा प्रमाणे डेटॉल साबण खूप खूप खूप चांगली आहे